आमच्या खेड्याभागात तसे वजन कमी करण्याचे खूप सारे उपाय पण त्यातील एक साधा आणि सोप्पा उपाय म्हणजे सकाळी उठून रनिंगला जाणे व्यायाम करणे व्यायाम केल्यामुळे शरीराची थोडी पचनशक्ती वाढेल त्यामुळे आपल्याला वजन थोडं कमी होते त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्याचा जास्त त्रास होणार नाही त्या डाईट सुद्धा करावी लागतात काही काही मुलं डाईट सुद्धा करतात पण आम्ही सगळ्यात पहिले रनिंग करायला जातो रनिंग केली तिकडे व्यायाम केले का पुन्हा संध्याकाळी सुद्धा रनिंग करतो त्यामुळे मी इकडं जास्त तर त्रास होत नाही वजन वाढवण्याचा वजन कमी करण्याचा वजन कमीच असतात तिकडले मुलं कसे सकाळी रोज धावत असतात व्यायाम करत असतात जे त्यांचा वजन कमी करायचं असते ते त्यांना रोज सकाळी उठून धावायला गेले पाहिजेन तसेच रोज सकाळी सुद्धा रोज संध्याकाळी सुद्धा पण त्यांनी धावले पाहिजेन त्यामुळे वजन जास्त काही वाढत नाही त्यामुळे आपल्याला वजन कमी करण्याचे करण्याचा काही त्रास होणार नाही वजन वाढणारच नाही तर वजन कमी कसे करणार तुम्ही त्या ते सगळे झाल्यानंतर वजन जर कमी होत नसेल तर काही ठिकाणी तिथे दवा औषध पण मिळत असतात पण इकडे जास्त तर जास्त लोक म्हणतात त्या औषधामुळे आपल्या शरीरावर साईड इफेक्ट होतात म्हणून त्या स त्या हे ते सोडून आपण रनिंग व्यायाम यासारखे नवीन नवीन उपाय हे केले पाहिजेन त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराला त्रास पण होणार नाही कोणती हानी पण पोचणार नाही आणि आपलं वजन पण लवकरात लवकर कमी होणार त्यामुळे आपलं शरीरपण तंदुरुस्त राहणार त्यामुळे आपल्या शरीरातल्या काही एक घटक कमी पण होणार नाही आणि काही घटक वाढणार पण नाही त्यामुळे आपल्याला जास्त त्रास सुद्धा होत नाही